मी शक्यतो कोल्हापूरला खूप वेळा व्हिजिट करतो कोल्हापूरमध्ये असणारा अंबाबाईचं मंदिर ज्योतिबा पन्हाळा ही माझी आवडती ठिकाणं आहेत जिथं मी रे खूप बऱ्याच वेळा व्हिजिट करतो यांच्याकडे जाताना शक्यतोकरून मी टू व्हीलरवरून जातो माझ्यासोबत बरेच वेळा माझे फ्रेंड सर्कल असतात आणि फ्रेंड्समध्ये निनादला मी बऱ्याच वेळा घेऊन जातो या प्रवासामध्ये असणारी एक वेगळी मजा आहे हा पण कोल्हापूर सांगली अंतर पन्नास किलोमीटरचं आहे बट पण तरी सुद्धा जेव्हा आपण हा प्रवास करतो तेव्हा आपल्याला हा प्रवास केल्यासारखं वाटत नाही त्याच्याचमध्ये आपण जर ज कोल्हापूरला जाताना थोडंसं वळून जर जाणार असेल तर त्याच्यामध्ये शिरवळ तालुका लागतो शिरवळ तालुक्यामध्ये एक खूप प्रेक्षणीय स्थळ माझा आवडीचा आहे ज्याला सगळ्यांना माहिती असेल नृसिंहवाडी नृसिंहवाडीमध्ये दत्त मंदिराला व्हिजिट प्रत्येकवेळी भेट देणं हे मला आवडतं तिथे असणारा प्रसाद हा मी घेतो आणि तिथून मग मी पुढे जातो आजू अतिशय साफसुथरे असे रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी हिरवीगार झाडं आणि शेती त्याचव्यतिरिक्त प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर बघाल तर अतिशय सिस्ट व्यवस्थित योग्य पद्धतीनं तयार केलेली मोठी मोठी झाडं याच्यामुळे आपण ज्या रस्त्यावरून जाणार आहोत त्या रस्त्यांवर सुद्धा एक रस् झाडांची सावली पडलेली असते आणि त्यामुळे जातानाही आपल्याला ये छान वाटतं येतानाही छान वाटतं कोल्हापूरमध्ये आपण बघत असेल तर प्रत्येक ठिकाणी